हां हां बोला

हां बोला ना अच्छा अच्छा वेडिंग शूट आहे का तुमचा हां वेडिंग शूटचे तर तसे सात हजार रुपये आम्ही घेतो चार्ज करतोच म्हणा पण तुम्हाला कोणतं पण त्याच्यामध्ये बघा आपले दोन क फोटो फोटोग्राफर्स असतील आणि तुम्हाला तुम्ही तुमच्या ह्याच्यावर डिपेंड करतं की शूट नेमकं तुम्हाला कोठे घ्यायचं आहे बीच साईडला घ्यायचं आहे की तुम्ही कुठे रिसॉर्टला वगैरे घ्यायचं आहे अच्छा अच्छा हॉलला आहे का

हो करतो ना हां तर ह्या ह्याचे चार्जेस आपण एक्स्ट्रा घेतो त्याचे त्याच्यापेक्षा हां तर आट आठ हजारापर्यंत आपण चार्जेस घेतो त्याचे हो फक्त तुम्हाला आपले जे असते फोटोग्राफर त्यांची जेवणाची वगैरे व्यवस्था करावी लागते लागेल तुम्हाला बाकी त्यांचं ते हां

हां सकाळी सकाळीच तुम्ही तुम्ही जो टाईम द्याल ना त्या टाईममध्ये आपण तिथे सुरू करूयात किंवा तिथे आमचे मा मा माणसं पोचतील तिथे एलित नाही नाही त्याची गरज नाही लागणार त्याची गरज नाही लागणार त्याचे सगळे प्रॉपर्टीज आमची आम्ही कॅरी करतो इथे नाही नाही नाही आमचे प्रोळक्स आम्ही सगळे घेऊन येतो सुविधा हां तुम्हाला तुम्हाला हवं तसं देणार आल्बममध्ये देणार तुम्हाला यू एस बीमध्ये देणार तुम्हाला हां हां ते सगळं एडिट वं एडिट वगैरे तुम्हाला सगळं करूनच देणार तुम्हाला टोटल म्हणजे आल्बम्स वगैरे किंवा ते फोटोज वगैरे तुम्हाला जर द्यायचे असतील ना तर त्याचं टोटल बजेट तुमचं आता पंधरा हजारापर्यंत जाईल त्याच्यात हां सगळं सगळं ऑल बजेट पंधरापर्यंत जाईल तुम्ही सगळा मिक्सिंग वगैरे देऊन करून आल्बमचे आता तरी आपण सगळे इन्क्लूड हं हां ठीक आहे तुम्ही काय तारीख म्हणाला सर तारीख काय म्हणालात तुम्ही दोन मेला ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओक्के सर हां हां अॅडवान्स तुम्ही दिले आहेत हां चालेल ना हां पाच हजार अॅडवान्स केलात तरी चालेल नाही नाही ऑनलाईन ऑनलाईन ऑनलाईन माझ्या ह्याच नंबरला ऑनलाईन केलंत तरी चालेल हां ठीक ओक्के ओके ओके ओके ओक्के ओके सर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओक्के ओके ओके